पोहण्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात सगळ्यात महत्त्वाचं एक आहे पोहण्यामुळं आपलं शरीर जे आहे ते एकदम असं हलकं हलकं वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आहे पोहण्यामुळं बऱ्याच वेळेस आपल्याला जर पित्त वगैरे हा जर पोटातला जर आजार असेल तर पोहण्यामुळं आपली स्नायूंची जी हालचाल होती पोहताना त्याच्यामुळं बऱ्याच प्रमा बऱ्याच वेळेस असा ऐकलेलं आहे की आणि मलाही त्याचा अनुभव आहे की पित्त जे आहे ते पित्ताचं प्रमाण बऱ्याच वेळेस बऱ्याच अंशी कमी होत आहे आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे पोहल्यामुळं आपले जे स्नायू आहेत शरीराचे हे शरीराचे स्नायू मजबूत होतात आणि आपलं हृदय आणि रक्तवहिन्यासाठी उत्कृष्ट व्यायाम आहे त्यामुळं स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती ही वाढते त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाचं आहे स्नायूंची ताकद आणि शरीराची ताण कमी करण्यासाठी आपल्याला पोहण्यामुळं मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की पोहण्यामुळं आपले जे स्नायू आहेत हृदय आणि रक्तवाहिन्या आहेत ह्या ह्यांना अधिक ताण त्याच्यावर अधिक ताण पडला जातो त्याच्यामुळं ज्यामुळं स्नायू आणि सहनशक्ती सुधारण्यास आपल्याला मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आहे पोहण्यामुळं आपली जी शरीराची जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती वाढते आणि महत्त्वाची गोष्ट एक आहे पोहण्यामुळं आपलं शरीर सुदृढ राहते